मराठी लोकं त्यांची भाषा वापरतात आणि जसे मराठी लोकं आजकाल खूप शिकलेले असतात या कारणामुळे ते कॉपरेट लाइफमध्ये असतात कॉपरेट लाइफमध्ये असताना त्यानला अंग्रेजी भाषांचा खूप वापर करावा लागतो जसं ऑफिसमध्ये दोन मराठी असताना पण ते दोन लोकं मराठी न बोलता ते लोकं इंग्लिशमध्येच बोलतात किंवा हिंदीमध्ये बोलतात आणि जसे परप्रांतीय महाराष्ट्राच्या जसं आपण उदाहरण घेतलं तर उत्तर प्रदेश आणि बिहार इकडचे लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे खूप असल्यामुळे ते लोकं हिंदीमध्येच हे करतात त्या गोष्टीचा त्या लोकांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे खूप भांडण वगैरे पण होतात त्यामुळे आम्ही काय करतो त्या लोकांसोबत मराठीमध्येच बोलतो मराठी बोलण्याचा फायदा हे आहे ते लोकंही मराठी शिकतील आणि पुढे जाऊन जर त्यानला कोणी मराठीमध्ये बोललं तर काही कुठे म्हणजे भाषाला घेऊन कुठे वे भावना काही पेटणार नाही आणि आपण मराठी आहे तर मराठी बोललं पाहिजेल ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ही प्रथम भाषा आहे त्याच्यामुळे हिचीच वापर हीच वापरायला पाहिजेल आणि ह्याच्यामुळे दोन राज्यामध्ये खूप चांगले संबंध होतील जसं जर आम्ही त्यांच्या राज्यात गेलो तर त्यांची भाषा शिकणंही गरजेचं आहे तसंच ते जर आमच्या इथं येत आहेत तर आम्हाला आमची भाषा मराठी भाषा शिकण्यासाठी खूप गरजेचं आहे धन्यवाद